आपल्या घराभोवती बगीचा करणं हे प्रत्येकाच्या आवडीचं असतं हा बगीचा करताना निसर्गाचे काही नियम पाळणे अत्यंत गरज आहे म्हणजे आपण गुलाबाच्या शेजारी जर भेंडी लावली तर ते चालणार नाही त्याच्यासाठी फुलाचे ताटवे वेगळे किचन गार्डन वेगळं मोठमोठी झाडं वेगळी माती उकरायला लागते त्याच्यामध्ये ती भुसभुशीत असावी लागते त्याला पाणी प्रमाणात दिलं गेलं पाहिजे आणि याच्याकरता मी जसे काही लोकांकडनं टिप्स घेतल्या आणि बगीचा फुलवला तसंच तुम्ही करावं असं मला वाटतं